हॅलो हो बोला की बरं बरं हां बोला की काय मी

हो आहेत ना भेटेल हां भेटेल ना भेटेल आपल्याकडं लहान मुलांचे सगळे बुक्स येतंय लहान सगळ्या स्थळींचे बुक्स येतं सी बी एस सी आय सी एस सी बोर्ड इंग्लिश मिडियम मराठीमध्ये पहिलं पाहिजे असलं सगळ्यांंचे बुक्स ॲवलेबल आहेत तुम्हाला कसे कसे कसे पाहिजेत सेटस केव्हा कुठले कुठले पुस्तक पाहिजेत कसं ती यादी घ्या शाळेकडून हां

हो ब्रँडेड येस येस येस सगळं ब्रँडेडच आहे इथं हा पूर्ण ब्रँडेडच वस्तू आहेत ब्रॅंड् नटराज नटराज आहे हो

हो आहेत अप्सरा हे आहेत सगळे सगळे ब्रँडेड आहेत सर नॉन ब्रँडेड काय नाही बॅग्ज वगैरे सगळं आहे सर हो भेटेल ना धाराशिवमध्ये भेटून जाईल हो भेटून जाईल धाराशिवमध्ये आपल्याला दरपट्ट्या भेटेल हां आपण तुम्ही तुमचं नाव पूर्ण नाव ॲड्रेस पूर्ण नाव काय म्हणले आपलं आपला पत्ता

ओके चालेल सर आपला मोबाईल नंबर हाच आहे ना ओके सर हो हो तुम्हाला पोच करण्यात येईल

हो हो डिकाउंट असेल ना दहा टक्के डिस्काऊंट असेल ओके चालेल चालेल पाठवून द्या हो